कोविड हा दोन हजार एकोणीसमधे चालू झालेला होता त्यामध्ये खूप लोकांचे म्हणजे व्यवसाय अजून पर्यटनावर खूप मोठा प त्याचा प्रभाव पडला पर्यटनावर त्यामधे फिरता येत नव्हते खूप ठिकाणी बंदिस्त होते त्याच्यामुळे लोकांचे धंदे वगैरे अजून पर्यटनं बंद असल्यामुळे त्यां तिथे ठिकाणे बंद पडली आर्थिक व्यवस्थेला खूप तोटा झाला त्याचा त्याचा परिणाम म्हणजे लोकांवर खूप पडला अजून त्याची भीतीबी खूप झाली महामारीमधे तीन वर्षाची महामारीमधे पर्यटनं खूप बंदीस बंद पडून गेलेले होते